शैक्षणिक कर्जाबद्दल जर बोलायचं झालं तर अलीकडे भारतामध्ये आणि इवन जगभर विशेष करून मी भारताचंच उदाहरण देईल की सर्व प्रकारच्या बँक अलीकडे मुलांना शैक्षणिक कर्ज द्यायला तयार असतात यामध्ये जो विद्यार्थी प्रोफेशनल एज्युकेशन घेत असेल किंवा हायर एज्युकेशन म्हणूया आपण त्यासाठी त्याला लागणारं जी काही फीज आहेत त्या जर जास्त असतील त्याला ते भरणं शक्य नसेल तर तो मुलगा कुठल्याही राष्ट्रीयकृत बँक किंवा खाजगी बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेऊ शकतो यामध्ये त्या मुलाला सुरुवातीला गव्हर्मेंट राऊंड ज्या असतात कॅप राऊंड थ्रू त्याचं जर ॲडमिशन झालेलं असेल तर त्याला प्रोविजनल ॲडमिशन तिकडे घ्यायचं किंवा किती फीज आहे ट्युशन फीज किती लागणार आहेत त्याचं एक प्रकारचं कोटेशनच म्हणूया आपण त्याचं एक टेंटिटिव्ह रिसीट त्यांना त्या महाविद्यालयाकडून मिळवायचं आणि जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे तुमचे जे काही तुमचं क्वालिफाईंग एज्युकेशन असेल त्यासाठीचं ते सगळे डॉक्युमेंट किंवा तुमचा लिविंग सर्टिफिकेट असेल किंवा आधार कार्ड असेल या सगळ्या डॉक्युमेंटसोबत आपण ती जी पावती आहे फीची पावती ती जर आपण बँकेला सबमिट केली तर समजा उदाहरणार्थ इंजिनिअरिंगचा स्टुडंट असेल तर तो चार वर्षांसाठी तिकडे जाईल तर त्याला पहिल्या वर्षी कर्ज मिळाल्यानंतर ते सलग दर वर्षी म्हणजे चार वर्षांपर्यंत ते कर्ज बँक देते त्यासाठीचं जे व्याज आहे ते व्याज जरी आकारलं गेलं किंवा त्याला जी परतफेड आहे ती त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर इन्स्टॉलमेंट पद्धतीने त्याला ती परतफेड करता येते माझ्या एका नातेवाईकासाठी आता मी स्वत स टीचर असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मी या संदर्भात मदत केलेली आहे मागे एका विद्यार्थ्याला सिडॅकचं एज्युकेशन घ्यायचं होतं त्याच्याकडे तेवढी फीज नव्हती एक ते दीड लाख रुपये काहीतरी सिडॅकची फी आहे तो मला ॲप्रोच झाला तो ऑलरेडी बी ई झालेला होता म्हणजे ग्रॅज्युएशन त्याचं झालेलं होतं इंजिनीअरिंगमधून मग मी त्याला जवळच्या आमच्या गंगापूर रोडच्या एका बँकेच्या एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नेलं आणि तिथे मला अतिशय चांगली मदत झाली त्या मुलाची सगळी परिस्थिती मी त्या तिथली जे संबंधित ऑफिसर होते त्यांना समजवून सांगितली आणि तोही माणूस अत्यंत चांगला होता त्यानं खूप सहकार्य केलं तो म्हणाला सर याला कर्ज देऊयात मग त्यांनी आम्हाला एक चेकलिस्ट दिली त्याप्रमाणे डॉक्युमेंट्स आम्ही दिले त्याचं सिडॅकचं ॲडमिशन जे झालं होतं त्या ॲडमिशनसाठीचं जे काही त्याला लेटर मिळालेलं होतं ते लेटर आम्ही सबमिट केलं आणि ती जी काही अमाऊंट होती फीची त्यांनी ती डायरेक्ट त्या कॉलेजच्या खात्यावरती म्हणजे कॉलेजचा जो अकाऊंट नंबर असतो त्याच्या थ्रू ती ट्रान्स्फर करून आणि त्याचं ते एज्युकेशन झालं त्या मुला नोकरी मिळाली आणि त्यांनी कालांतराने ते परतफेडही केली असा असा हा सगळा प्रकार आहे